हां आमच्या गा भागामध्ये शाहीर शाहीर आहेत खूप शाहिरी करतात छानपैकी ते शाहीर म्हणजे की थोर पुरुषांच्यावरती शाहिरी करत असतात की छत्रपती शिवाजी महाराज असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा असू द्या शाहू महाराज यांच्यावरती शाहिरी करत असतात ते शाहीर आपल्या शाहिरीतून थोरांची ओळख करून देत असतात त्यामुळं आपल्या सांस्कृतिक विभागाला वारसा जतन करण्यासाठी शाहीर म्हणा पोवाडे गाणारं म्हणा त्यांच्या पोवाड्यातून सुद्धा ते हे करत असतात म्हणजे पोवडे गाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा असू घ्या शाहू महाराजांचा पोवाडा असू द्या महात्मा फुल्यांचा पोवाडा या पद्धती कलाकार असे आहेत की त्यांच्या कलेतून त्यांच्या पोवाड्यातून म्हणजे आपल्याला ते जे जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांची ओळख करून देत असतात त्यामुळं सांस्कृतिक राज्याची सांस्कृतिक वि विभागाला आपल्या ते छानपैकी लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य करत असतात आणि त्यांची कला जोपासली पाहिजे असं मला वाटतं तेव्हा शासकीय यंत्रणेने सुद्धा त्यांना पाठ देळ देणं असं गरजेचं आहे तरच त्यांची कला जोपासली जाईल आणि शाहिरीच्या माध्यमातून पोवड्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने काळाची गरज आहे आपल्याला हे माध्यम पुढं गेलं पाहिजे असं मला वाटतं